मी माझ्या स्वत च्या पायावर उभा आहे मला व्यसन नाही आणि मी एका बँकेत मॅनेजर या पोस्टवर आहे त्यामुळं माझा पगार पण चांगला आहे आणि तसेच माझी लोकापंत खूप चांगली ओळख आहे आणि पद पण चांगलं आहे